अलिबाग या शहरामध्ये तसं बघाल तर आत्ताच्या वेळेस जास्त नफा देणारं पीक म्हणजे आहे नारळ नारळाचं झाड कारण त्याचा वापर सगळ्यासाठीच होतो नाळगाव नागाव अलिबाग काशीद जी आमची गावं आहेत तिथे पर्यटन व्यवसाय भरभराटीला आल्यामुळं शहाळं पाणी म्हणजे नारळपाणी हा व्यवसाय तर भरभराटीला आलायच त्याचबरोबर सोलकढी जे कोकणाची खासियत आहे ती सोलकढी बनवण्यासाठी ह्या नारळाचा जास्त वापर होतो त्यामुळं नारळाला जास्त भाव मिळतो दुसरं म्हणजे काही बचत गट महिला बचत गट आहेत जे याच्यापासून मिळणारी जी रस्सी आहे म्हणजे रस्सी बनवली जाते त्याच्या काड्यांपासून झाडू बनवले जातात नंतर कोकोपीटमध्ये त्याचा वापर केला जातो असं बऱ्याच प्रकारे ही बचत गट ह्यांचा वापर करून त्याच्यापासून नफा मिळवतात तसंच नारळाच्या झाडापासून मिळणारी शहाळी आणि नारळ ह्याचा बाहेरच्या देशातसुद्धा त्यांना पाठवून त्यांना निर्यात करून नफा मिळवला जातो जेवणात तर सगळीकडे कोकणामध्ये गेलात तर नारळाशिवाय नारळाच्या वाटणाशिवाय तुम्हाला ज जेवणच भेटणार नाही मिळणार नाही त्यामुळं त्याचा नारळ हाच एक असा आता जे फळ आहे किंवा जे जो झाड आहे त्याचा जे पीक आहे ज्याचा वापर क आमच्या इथे जास्त नफा देणारं म्हणून होतो